मला आमचे घर खूप मोठे आहे तर मला फुलझाडांची जास्त आवड आहे मला अध्यात्माची आवड असल्यामुळं मला रोज देवाला फुलं वहावीत असे वाटतात म्हणून मला जास्तीत जास्त देवांना फुलं वाहण्यासाठी जी झाडं आवश्यक आहे ती लावावी असे वाटतात आणि म्हणून मी काय करते जास्वंद जास्वंदाचं फूल गणपतीला खूप आवडतं त्यासाठी मी दोन तीन कुंड्यामध्ये जास्वंदाचे रोपे लावलेले आहेत म्हणजे त्या दोन तीन कुंड्यातून मला कमीतकमी रोज दोन तीन तरी देवाला वाहण्यासाठी गणपतीला वाहण्यासाठी जास्वंदाचे फुलं मिळतील अशी मी सोय केलेली आहे त्याचबरोबर मला मी परवा निळं निळं निळं फुलं येणार असतं बघा ते त्याचं एक झाड लावलेलं आहे आणि ते महादेवाला वाहत असते मी पांढरे फुलं पांढरे फुलं लागणारं म्हणलं तर आमच्या घराच्या आजूबाजूला पण भरपूर पांढरे फुलं मिळतात तिथूनही मी आणत असते पण घरी आपल्या घराच्या समोरच जर काय अस जर काही झाडं लावले तर मग आपल्याला देवपूजेसाठी वेळच्या वेळी फुलं मिळतील अशी व्यवस्था मी केलेली आहे आणि फुलं फुलझाडं लावली की आपण आपलं मन रमतं आपलं घरही छान दिसतं आणि आपलं मन प्रसन्न राहतं सकाळी उठल्या उठल्याबरोबर झाडांना पाणी घातलं ना आपला वेळही छान जातो आणि आपण आपलं मन प प्रसन्न राहतं आपल्याला देवाला फुलं मिळतात आपलं घरही छान दिसतं अशा प्रकारे मला फुलझाडांच्या जास्तीत जास्त मला महत्त्व वाटतं आणि असे शोभेची झाडं मी जास्त लावत नाही कारण मला शोभेच झाडं जास्त आवडत नाही आहेत मला आवडतात ते फक्त फुलझाडं आणि ते पण देवाला वाहण्यासाठी आवश्यक असणं आणि फुलं मी लावत असते फुलझाडं लावत असते आणि मी ती लावलेली पण आहेत माझ्याकडं छोटासा असा माझ्या घराशेजारी बगीचा तयार केलेला आहे त्यात मी वेगवेगळ्या फुलांची झाडं लावलेली आहेत काही गुलाबाची फुलं फुलं आहेत जास्वंदीची तर तीन चार कुंड्यात लावलेली आहेत आणखी मोगरा मोगऱ्याची काही एक वेल आहे त्या वेल त्या मोगऱ्याच्या फुलांच्या आम्ही गजरा करून कधी कधी देवीला घालत असते मला अध्यात्माची आवड असल्यामुळं मी देवाला वाहणाऱ्या व्हायल्या जाणाऱ्या फुलांची झाडं लावलेली आहे